आधीचे लोक जे होते ते दिवसभर काम करून संध्याकाळी एका ठिकाणी झाडाखाली बसत होते तिथं त्यांची चर्चा होत होती की आपण उद्याला अभंगाचं ते भजन जे होती परंपरा तर ते एकत्र आल्यावर त्यांचा असा विषय होता का त्या मंदिरात उद्या चतुर्थी आहे बा तर गणपतीच्या मंदिरात आपल्याला भजन करायचं आहे तर ते त्यांचं तिथे ठरत ठरायचं आणि ते असे चतुर्थी आहेत ते गणपतीच्या मंदिरात भजन करत करायचेच अशी परंपरा होती पण हल्ली आता लोकांना वेळ राहिलेली नाही तर त्याच्यामुळे ते आपले एक दिवसभर काम करतात न रात्री रेस्ट करतात तर ते आता पद्धत थोडी कमी कमी होत चाललेली आहे तर असा चतुर्थीला होत होतं पण प्रत्येक सणाला असे भजनं चालू राहायचे तसेच ते त्यांच्या जे नवीन पिढी आहे ते पण त्यांच्याशी सोबत तसे बसत होते पण हल्ली आता लोकांना वेळ नसल्यामुळे ते आता पद्धत बंद होऊन राहिलेले आहे तसेच आधीचे जुने लोक जे जेंट्स असं माणसं होते ते धोतर घालायचे लेडीज होते ते पातळ वापरायचे तर ते खूप छान होतं आता हल्ली कसं आहे कमी कपड्यामध्ये ड्रेस हे ते आहे अशी परंपरा आता आलेली आहे तर ती असं वाटते की आधीचे जुनी जे परंपरा होती ते ठीक होती पूर्ण पाच मीटर सात मीटर कापड बाया लेडीज परत होत्या पण हल्ली आता दोन मीटर एक मीटरवर आलेली आहे संस्कृती तर ते विचित्र आहे असं मला वाटत आहे